हो आमच्या गावामध्ये निर्मळची जत्रा ही खूपच प्रसिद्ध आहे आणि माझ्या बालपणीच्या आठवणी देखील त्याच्याशी जुळलेले आहेत माझे एक काका जे आता दिवंगत झालेले आहेत वारलेले आहेत ते मला सायकलवर घेऊन तिकडे जायचे आणि तिकडे कुरमुरे खेळणी रबरी पाण्याने भरलेला बॉल पाळण्यामध्ये बसणं आणि छोटी पाण्यात चालणारी ती बोट असते ज्यामध्ये आपण मेणबत्ती लावतो ती काही मिठाई आम्ही तिकडून घ्यायचो खूपच रम्य आठवणी आहेत खूप बरं वाटतं ह्या आठवणीत रममाण व्हायला हा अनुभव मी माझ्या मुलींना देखील देतो त्यांना देखील मी अशा जत्रांना घेऊन जातो आमच्या गावात देखील जत्रा असते तिकडे मी त्यांना घेऊन जातो त्यांना देखील खूप बरं वाटतं आणि ह्या आठवणी त्या मोठ्या होतील तेव्हा आपल्या गावाशी आपल्या संस्कृतीशी जुळून राहायला त्यांना ह्या आठवणी मदत करतील